हॅलो हॅलो हां मॅडम हां मॅडम कशी आहे तुमची तब्येत आता

हो का का बरं तुम्हाला कोविडमध्ये काही आराम वगैरे नाही पडला का काय प्रॉब्लेम होता हात वगैरे व्यवस्थित हात वगैरे व्यवस्थित धूत नव्हत्या का तुम्ही हां हां हो का मग जेवण वगैरे हिरव्या पालेभाज्या वगैरे खात जा हात व्यवस्थित धुवायचे बाहेरून आ वगैरे आले तर मास्क वगैरे व्यवस्थित बांधायचं आणि कोणाशी संपर्क आला तर लवकर अंघोळ वगैरे करायचं हो का त्याच्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या खा आणि गोळ्या जे मेडिसिन वगैरे दिलेले आहे ते व्यवस्थित घ्या आणि बाकीही औषध वगैरे वाफारा वगैरे श्वास घ्यायला त्रास होतं आहे तर वाफारा वगैरे यूनीट नीट ला औषध तर हे तुम्हाला सर्दी खोकला असला तर अस्थलीन वगैरे घेऊ शकता वाफारा घेऊ शकता क्लिनिकला आले तर तुम्हाला मग पुन्हा अजून ट्रीटमेंट चालू करू मग त्याच्यासाठी तुम्हाला आराम पडेपर्यंत तर घ्यावंच लागेल

गरम पाणी तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुपार वगैरे घ्यावंच लागंल हो हो हो हो हळदीचा चहा वगैरे सर्दी जास्त प्रमाणात असणार तर आणि त्याच्यासाठी नेबुलायझर वगैरे

करावं लागणार त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावंच लागते सर्दीसाठी आणि ते हात व्यवस्थित वगैरे धूत जा जेवण करायच्या आधी वगैरे आणि हिरव्या पालेभाज्याचं जेवण जास्त भाजीत वगैरे डाळीचं प्रमाण वगैरे याचं त्याचं जास्त घ्यायचं त्याच्यामुळे जास्त प्रोटीन वगैरे मिळते त्याच्याम हां हां तर त्याच्यासाठी मग तुम्हाला जर अजून काही लागलं तर तुम्ही अजून पुन्हा क्लिनिकमध्ये येऊ